माझी आवडतेत साहित्यपत्र आहेत ते गोदान आहे ते प्रेमचंदनी लिहिलं आहे तेच्यामध्ये खूप कहानी लिहिलं आहे तेच्यामध्ये एक कहानी होती ते तीन भाई असतात त्यांचामध्ये कसं असतात ते लहान असतात पण ते जेव्हा मोठे होतात ना तेव्हा त्यांचं आई आणि बाबा निघून जातात म्हणून ते कसं तेंचं जीवन व्यतीत करतात त्याचे वर्णन तेच्यामध्ये केले आहे तेच मला जास्त आवडलं